कुठे आहे भाऊ आपल्याला पुरणपोळी बनवायची रेसिपी पाहिजे होती बनवायची आज घरी

ठीक आहे त्याच्या हिशोबानं

त्याच्यानंतर

बरं

हां हां बरं ठीक आहे ना

एवढ्यानं होऊन जाईल का बरं बरं ठीक आहे आता आणि जे आणतो मी तिच्या सोबत न बनवून घेतो ठीक आहे